मला चायनीज बनवायला खूप आवडते चायनीज मध्ये पिझ्झा बर्गर आणि कांदा त्यात असे करून नूडल्स वगैरे खूप बनवणे आवडते आणि मला हा बनवण्याचा खूप छान छंद पण आहे तर खूप छान पण असे एक एक असे चायनीज प्रॉडक्ट मला बनवायला खूप आवडतात